माझ्या परिसर सरातील क्रीडा केत्र मानसिक आरोग्य आणि तंदुरस्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवते योगाशिबीर मॅरेथॉन स्पर्धा आणि मॅ मेडिटेशन कार्यशाळा यासारख यासारख्या उपक्रमांद्वारे लोकांना शारीरिक आणि मानसिक आरोग्याची जाणीव करून दिली जाते स्थानिक क्रीडा क्लब पोहण्याचे वर्ग सायकलिंग टिप्स आणि फिटनेस कॅम्प आयोजित करतात जेणेकरून लोक सक्रिय राहतात याशिवाय तज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षक यांचे आरोग्यविषयक मार्गदर्शन सत्र घेतले जाते अशा उपक्रमामुळं लोकं तणावमुक्त राहतात आणि निरोगी जीवनशैली स्वीकारतात